मला वाद्य वाजवता येत आहे ते म्हणजे हार्मोनियम आणि हार्मोनियम हे माझं खूप आवडतं वाद्य आहे कारण हार्मोनियम हे असं वाद्य आहे की गायनासाठी जर तुमच्याकडे हार्मोनियम असेल तर तुम्हाला बाकी कोणत्या वाद्याची गरज नाही हार्मोनियममधून सप्तसूर बाहेर पडतात आणि त्याचबरोबर ते आपल्याला म्हणजे खूप छान पद्धतीनं साथ देतात हार्मोनियममध्ये वेगवेगळ्या प्रकारची बटन्स असतात त्यातली काळी आणि सफेद हे दोन बटनाचे प्रकार आहेत तर सफेद हा नीच स्वर असतो म्हणजे खालच्या आवाजातला आणि काळा हा उच्च स्वर असतो तर मला ते खूप आवडतं मी वाजवतोही आणि मला आणखी वाद्यं शिकायची आहेत ते म्हणजे मला तबला शिकायचा आहे त्याचबरोबर गिटार शिकायची आहे आणि माऊथ ऑर्गन हे एक फॅन्सी ज् वाद्य आहे ते मला शिकायचं आहे